आजकाल बँकेमध्ये खूप बदल चाललेत एक एक गोष्टी नवीन येत आहे इंटरनेट आहे इंटरनेटचे काही वेगवेगळे प्रकार्स आहेत त्याच्यामध्ये काही मेल्स असतात खूप काही गोष्टी बदल होत चालल्यात आणि त्याच्यामुळे बँकेमध्ये बँकेतल्या स्टाफला किंवा आपल्याला पण खूप त्याचा त्रास होतो आहे किंवा अडचणींचा सामना करायला लागतो आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी कळून कळून घ्यायला थोडा वेळ लागतो आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट समजायला थोडा जाणून घ्यायला खूप उशीर होत आहे आणि त्याच्यासाठी कोणी आपल्याला प्रशिक्षकपण नसल्या उपलब्ध नसल्यामुळे थोडं ते उशिर होत चाललं आहे या गोष्टी समजून घेण्यासाठी आणि बँकेतलं जो स्टाफ आहे त्यांनाही थोडं गोष्टी त्यांच्याकडून काही गोष्टी थोडा लांबवल्या जात असल्यामुळे किंवा त्यांनाही थोडं समजून घ्यायला अडचण होत असल्यामुळे त्यांनाही जमत नाही तं हे जरा जर कॉर्डिनेशन जे होत नाही आहे बँकेचानी जो सामान्य माणसाचं कॉर्डिनेशन होत नाही आहे आणि थोडासा विलंब होत प्रत्येक गोष्टीसाठी खाते ओपन करण्यासाठी किंवा या नवीन काही गोष्ट असेल तर ते गोष्टी समजून घेण्यामध्येच खूप उ उशीर होत आहे त्यामुळे खूप पैशू चाललं आहे याच्यामध्ये बँकेच्या याच्या